राज्यातील वंचित किंवा काठावरच्या उपेक्षित समुदायांमध्ये उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी खरंतर महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यामध्ये अनेक एन जी ओ कार्यरत आहेत जे त्यांच्या सोशल वर्कच्या किंवा समाजसेवेच्या माध्यमातून एज्युकेशन गायडन्स किंवा ज्याला अवेअरनेस असंही देखील आपण म्हणू शकतो म्हणजे शिक्षण विषयक जनजागृती व मार्गदर्शनाचे अनेक वेगवेगळे उपक्रम राबवतात त्यामध्ये ते मुलांना फ्री सर्विस प्रोवाइड करतात म्हणजे उच्च शिक्षणासाठी त्यांना मुलांना काही साहित्य पुरवणे किंवा उच्च शिक्षणासाठी मुलांसाठी काही शिष्यवृत्त्या देणे ह्या देखील गोष्टी त्यामार्फत केल्या जातात जसं की टाटा संस्थेतर्फे देखील शिष्यवृत्ती दिली जाते किंवा जर मुलींसाठी शिक्षण आता महाराष्ट्र सरकारने मोफत केले आहे जेणेकरून मुली शिकू शकतील किंवा शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना देखील काही विशेष अनुदान शिक्षणासाठी दिले जाते मुलांसाठी जे एन जी ओ कार्यरत आहेत त्या एन जी ओमध्ये मुलांसाठी साहित्य तर फ्री पुरवले जातेच पण त्याचबरोबर काही शिष्यवृत्त्या देखील दिल्या जातात ज्यामुळे मुले उच्च शिक्षण घेऊ शकतात उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारतर्फे अजून काही उपक्रम असे देखील राबवले जातात की उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकार नोकरी देण्याचे ठरवते किंवा सरकार नोकरीची हमी देते नोकरीची हमी दिल्यामुळे मुले शिक्षणासाठी प्रोत्साहित ख आपोआपच होतात त्याचबरोबर पी एम के व्ही वाय योजनेसारख्या काही योजना ज्यामध्ये कौशल विकास योजनेचे धडे दिले जातात आणि ज्यातून मुलं आपल्या आवडीचे प्रशिक्षण घेऊ शकतात त्याचबरोबर पी एम के वी वाय योजनेसारख्याच अनेक अशा देखील योजना राबवल्या जातात ज्यामध्ये मुलांना त्यांच्या आवडीच्या विषयाचे शिक्षण सरकारतर्फे कमी खर्चात दिले जाते ज्याचे साहित्य देखील पुरवले जाते नोकरीची हमी देखील दिली जाते ज्यामध्ये शिष्यवृत्त्या देखील दिल्या जातात अशा पद्धतीचे उपक्रम सरकारतर्फे राबवले जातात